हां बोला ना हां मग हो हो यो वर्ग

चांगला हां मीसाठी

हां तर आमचे तुम्ही जसं म्हणालात की तुमची पत्नी जॉबही करते आणि त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी आहे तर त्या अनुषंगाने मला तुम्हाला सांगायला आवडेल की आमचा जो योगवर्ग आहे तो मुळातच वर्किंग लोकांसाठीच आहे कारण की त्यांना जास्त गरज आहे आणि त्यांना तो ना इतरांसारखा वेळ काढता येत नाही याची आम्हाला कल्पना आहे सो आम्ही युज्वली सकाळी सात ते नऊ आणि रात्री आठ ते दहा अशा आमच्या दोन बॅचेस आहेत तुम्हाला हवं त्या बॅचला तुम्ही त्यांना रिकमेंड करू शकता तरीही आम्ही सकाळची वेळ योगसाठी योग्य असते असं मानतो तुम्ही ही गोष्ट पण ध्यानात घ्या आणि आमच्या वेगवेगळ्या शाखा आहेत प्रामुख्याने तुम्हाला जर त्या दिशेने ट्रॅव्हल करतात म्हणजे त्यांचं जर काम लांब असेल तर स्टेशनच्या बाजूची वगैरे कुठली शाखा त्यांना शक्य असेल तर आमची मालाड बोरीवली अंधेरी बँड्रा दादर ग्रँट रोड या ठिकाणी आमच्या स्टेशनजवळच आहेत म्हणजे पाच दहा मिनटांच्या अंतरावर आहेत शाखा तुम्ही कुठे राहता त्या प्लाझाच्या इथेच आहे म्हणजे अगदी पाचदहा मिनटं नाही असं काही आवश्यक नाही आहे की एखादं विशेष युनिफॉर्म वगैरे काही नाहीये यात काहीही ज्यात त्या कम्फर्टेबल असेल थोडं व्यवस्थित जे काही असेल ते चालेल ऑफिस आमचं सांताक्रूजला आहे हां आमची वेबसाईट पण आहे तुम्ही तिकडेही बघू शकता नाही तर तुम्ही डायरेक सेंटरला व्हिजिट केल्यास तरी चालेल

हो हो नक्की नक्की